नमस्कार साहेब आर टी ऑफिस नमस्कार मी साहेब मिलिंद आध्यरू बोलतो मी ना टू व्हीलरचं मला परवाना हवा आहे लायसन्सचं तर मी त्याची व्यवस्थित तयारी केलेली आहे आता मला तुमच्या इकडे अपॉइंटमेंट घ्यायची आहे त्याचं मला लायसनससाठी चाचणी परीक्षा द्यायची आहे हो हो धन्यवाद तुम्ही आहे ना बारा तारखेला दुपारी अडीच वाजता या मला तुमचे टेस्ट घ्यावी लागेल इकडे आर टी ऑफिसला त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष टू व्हीलर घेऊन यावं लागेल ओके साहेब आता लक्षात झालं मग आर टी ऑफिसला आपल्याला भेटतो धन्यवाद साहेब